नुकत्याच जन्मलेल्या मुलांना स्वच्छ वातावरण मिळावे आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे ती मुले आजारी पडू नयेत ह्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजना आपण करत असतो आणि करू शकतो त्यामुळे हे हा एक अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तर स्वच्छ वातावरण मिळावे म्हणजे काय करायला पाहिजे आपण आधी ह्याच्याविषयी बोलू आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे त्या आजारी पडू नये ह्याच्याकरता आपण दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बोलूयात स्वच्छ वातावरण मिळावे ह्यासाठी आपण काय करू शकतो तर एकतर त्या बाळाला स्वच्छ अंघोळ घातली पाहिजे त्याच्या अंगावर जे काही आपण कपडे चढवणार आहोत ते स्वच्छ धुतलेले सुती आणि डिटर्जंटच्या साबणाशिवाय ते धुतलेले असावेत असं आपण म्हणू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे ती जी आई आहे बाळाची तिच्या अंगामधले कपडे जे आहेत तिने रोज अंघोळ केली पाहिजे त्याच्यानंतर पर्सनल हायजिन तिने चांगलं व्यवस्थित राखलं पाहिजे दात घासणे डोळे धुणे दात ब्रश करणे संडास बाथरूमला नीट जाऊन येणे वगैरे वगैरे हे केलं पाहिजे तिच्या अंगावर सुती कपडे असावे धुतलेले असावेत मळलेले शिणलेले सिंथेटिक कपडे असे वगैरे घालू नयेत त्याच्यानंतर ती बाळ आणि बाळाची आई ज्या खोलीमध्ये राहणार आहेत त्या खोलीचा दिवसातून तीन वेळेला केर काढावा दोन वेळेला फरशी डिसन्फेक्टंट घालून पुसून घ्यावी त्याच्यानंतर ज्या गादीवरती आई झोपणार आहे आणि ज्या छोट्याश्या बेडवरती किंवा पाळण्यामध्ये बाळ झोपणार आहे त्याची रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी चादर बदलावी पांघरूण आहे ते झटकून छान घडी करून सुरकुत्या काढून नीटपणे त्याच्यावर काही वरनं काही पडलेलं नाही आहे ना धूळ माती वगैरे हे बघावं त्याच्यानंतर ती जी खोली आहे त्याच्यामध्ये खिडक्या ज्या असतील त्या खिडक्या स्वच्छ पुसून घ्याव्या त्या खिडकीच्या सीलमध्ये काही घाणमाती आहे काचेवरती काही जंतुबिंतू आहेत ना का नाही आहेत हे बघून घ्यावं त्या खोलीच्या आजूबाजूला बाहेरच्या बाजूला कुठल्या करवंट्यांच्या प्लास्टिकच्या बुट्ट्यांमध्ये पाणी नसावं म्हणजे त्यायोगे डास होणार नाहीत आणि मुलाबाळांना चावणार नाहीत आणि स्वच्छ वातावरण मिळेल असं मला वाटतं अस्वच्छ परिस्थितीमुळे ते आजारी पडेल तर अस्वच्छ परिस्थिती काय आहे ह्याची जर का आपल्याला वाक व्याख्या आपल्या मनामध्ये जर नीट असेल आणि त्या व्याख्येकरता आपण समजून घेऊन ती अस्वच्छता जर का आपण टाळली की बाबा त्या बाळाच्या आईने खाल्लेलं आहे केळीचं साल गादीखाली टाकून दिलं अरे चिलटं होतील ना नका टाकू ना तसं बाहेर नेऊन टाका किंवा तिचं जेवण झाल्यावर तिने स्वच्छ हात धुतले पाहिजेत नखं वगैरे साफ करावीत खळखळून चुळा भराव्यात जमलं तर माउथवॉशने चुळा भराव्यात हे केलं पाहिजे म्हणजे त्या बाळंतीणबाईने आपल्या मुलाला स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळावं यासाठी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे तिसरी गोष्ट त्या बाळाला जे कोणी घेणार आहेत म्हणजे बाळाची आजी आहे बाळाचे आजोबा आहेत काका मामा आत्या मामी हे सगळे आहेत त्यांनी स्वतः खोलीमध्ये यायच्या आधी हात पाय धुऊन स्वच्छ धुऊन बाहेरून आल्या आल्या बाहेरचे कपडे त्याच कपड्यांमध्ये भेटू नाही कोविड काळामध्ये तर आपण खूप सारी काळजी घेत होतो पण अशी एरवी पण काळजी घेतली पाहिजे आणि बाळाला तेल लावणे त्याच्या कानामध्ये तेल घालणे डोळ्यामध्ये भरपूर सारं काजळ भरणे कपाळावरती टिळे लावणे त्याचं औक्षण करणे वगैरे वगैरे अशा गोष्टी टाळ्याव्यात की ज्या योगे बाहेरच्या कुठल्याही गोष्टींचा प्रादुर्भाव बाळाच्या तोंडाच्या डोळ्याच्या किंवा स्किनच्याजवळ जास्त न येऊ देता जास्तीत जास्त स्वच्छ वातावरण ठेवलं तर ते बाळ आजारी पडणार नाही ह्याची आपण खात्री करू शकतो